हॅलो कोण बोलत आहे अच्छा क कुठून बोलत आहे हो का तर बोर धरणला किती जणं आहे तुम तुम्ही अच्छा लहान पण मुलं आहे का लहान मुलांची अर्धी तिकीट लागेल म्हणजे बघा माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे स्कार्पियो त्यामध्ये बारा सीट पाहिजे पण तुम्ही सहा सीट सहाच जणं आहे म्हणते तर मी जाता येता कोणी असेल त्यांना मी घेऊन घेईन तरी तुमचा रेंट मग पंधराशे रुपयांवर जाईन कमी म्हणजे बघा आता डिपेंड करते की तिकडनं मला लोक भेटले पाहिजे जर मला लोकं जास्त मिळेन तर मी रेंट कमी करू शकते तुमचं बाराशेपर्यंत आणू शकते ठीक आहे तर मग तुम्हाला कधी जायचं आहे पाहण्यालायक खूप काही आहे तिथे यस सी समाजाचं मंदिर पण आहे वाटते वर टेकडीवर आणि बोर धरण म्हणजे धरण आहे तिथे खूप मोठं तर जाऊ शकता म्हणजे चांगला आहे पाहण्यालायक आणि तिथे सगळं खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीची सोय पण आहे तर चांगलं एन्जॉयमेंट होऊ शकते छान छान आहे तिथे नाईस आ नाही नाही नाही पोहता नाही येत पोहता म्हणजे जास्त जर पाणी असलं तर तिथं अलाव नाही आहे पोहणं तिथे सेक्युरिटी असते जेवणाची व्यवस्था म्हणजे आपल्याला स्वत पैशानी विकत घ्यावं लागते ती गोष्ट असं फ्रीमध्ये मिळत नाही ठीक आहे तर तुम्हाला जर जायचं असेल तर मला तुम्ही सांगा की किती म्हणजे कधी जायचं आहे उद्याला जायचं आहे ठीक आहे टायमिंग सांगून द्या मग मी तिकडे येऊन जाईल ठीक आहे मग येईल मी उद्याला ठीक आहे हो कॉल करील मी तसा